मी जापानलाच जात आहे तर मला प् मी जापानला प्लेनमध्ये जात आहे तर जिथे मी बसले तिथे इंजन इंजिनच्या साईडला बसले तर त्याचा खूप त्या इंजनचा खूप असा आवाज येतं आहे कानावरती बॉडी पण वायब्रेट होत आहे असल्यामुळे मला ना मला मला कॉर्नरला सीट हवी आहे मला ती सीट कॉर्नरला पाहिजे जेणेकरून मला तो आवाज माझी बॉडी हॅब्रीट नाही झाली पाहिजे या यासाठी